मराठी भाषिकांमध्ये पूर्वीपासून इंग्रजी व संस्कृत या भाषेचाही प्रामुख्याने वापर राहिलेला आहे त्यामुळे मराठी भाषेवर संस्कृत किंवा इंग्रजीसारख्या इतर भाषांचा परिणाम झालेला दिसून येतो प्रथमतः आपण संस्कृत भाषेचा झालेला प्रभाव पाहू शब्दकोशामध्ये मराठी भाषेच्या संस्कृतमधले बरेचसे शब्द आपल्याला आढळून येतात संस्कृतचे अनेक शब्द मराठीत आले आहेत जसे की विशेषतः धार्मिक शास्त्रीय आणि साहित्य क्षेत्रात तसेच आपल्याला व्याकरणामध्येही मराठीच्या बराचसाच संस्कृतचा प्रभाव दिसून येतो मराठीची व्याकरण संरचना संस्कृतशी जवळ जवळीक राखते जसे की वचन लिंग आणि कारक साहित्य क्षेत्रात ही आपल्याला संस्कृत या भाषेचा प्रभाव दिसून येतो पुराणे उपनिषदं आणि संस्कृत काव्यांच्या अनुवादामुळे मराठी साहित्य समृद्ध झाले आहे आता आपण इंग्रजी भाषेचा मराठी भाषेवर कसा परिणाम झालेला आहे हे पाहूयात शब्दाच्या वापरामध्ये इंग्रजी या भाषेचा मराठीमध्ये बोलताना सुद्धा प्रामुख्याने प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो आधुनिक काळात अनेक इंग्रजी शब्द मराठीत समाविष्ट झालेले आहेत विशेषता तंत्रज्ञान विज्ञान आणि व्यापारात मराठी भाषेत आपल्याला इंग् शिक्षण प्रणाली या विषयात ही इंग्रजी या भाषेचा प्रभाव दिसून येतो इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणामुळे इंग्रजी शब्दांचा वापर सामान्य बोलचालीत वाढला आहे जसे की आपण बूट स कॉलेज स्कूल डोअर झाडू डस्टबिन यासारखे व्यवस्थित वेगवेगळे शब्द पाहू शकतो याचा वापर आपण स् कॉमनली मराठी या भाषेत करत असतो सांस्कृतिक बदल ही एक महत्त्वाची प्रभाव करणारी स प्रभाव करणारी ॲस्पेक्ट आपल्याला मराठी भाषेत दिसून येतो इंग्रजी भाषेचा प्रभावामुळे जीवनशैली विचारधारा आणि संवाद पद्धतीत बदल झाला आहे तसेच आपल्याला ह्या दोन भाषा सोडूनही अन्य भाषांचा प्रभाव मराठी भाषेवर दिसून येतो जसे की उर्दू आणि हिंदीचा हा मराठी भाषेत काही शब्द व वाक्यरचना देकील आपल्याला आढळून येतात ज्यात उर्दू आणि हिंदी याचा वापर केलेला दिसतो विदेशी भाषांचा सम समावेश तसं जसे की पोर्तुगीज फ्रेंच यासारख्या भाषांचा काही शब्द मराठीत समावेश झालेले दिसतात या सर्व प्रभावांमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे आणि तिचा वापर विविध क्षेत्रात वाढलेला आपल्याला दिसून येतो धन्यवाद